पक्षी पाहण्याचे माझे आवडते ठिकाण आहे की शेती शेतीमध्ये आंब्याच्या झाडावर एवढे पक्षी राहतात की ते खूप छान असतात आणि ते पहायला मला खूप आवडते आणि खूप खूप वेगळी वेगळं वेगळं पक्षी तिथं बसतात मिट्टू बसते आणि तिथं कबुतर आणि खूप काही वेगळी इत्यादी खूप पक्षी आहेत त्यांना मला खूप लगाव आहे त्यांच्यासोबत मला कारण की पक्षी खूप छान वाटते आणि कोणची गोष्ट तिथची मला खास याच्यामुळे आहे की तिथचे झाडे तिथचे वातावरण आणि तिथचे पक्षी प्राण्यांना मला खूप प्रेम आहे आणि पक्षी प्राणी जे आहेत ते खूप नाजूक असतात आणि त्यांच्यावर आपण त्यांना काळजी घेतली पाहिजे आपण की त्यांना काही असं आपल्यापासून काही त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना झाडावर त्यांच्या पाण्याची कोठवी ठेवायला पाहिजे आणि त्यांना काही गोटा बिटा न मार नं मारता त्यांची खेटेनी घ्याव कारण की नाजूक जीव असतात ते तर माझं हेच म्हणणं आहे की पक्षी पाहण्याची मला खूप आवड आहे आणि पक्षी ते आंब्याच्या झाडावर आणि खूप इतर ठिकाणी खूप राहतात आणि तसं म्हटलं तर माझं एखादं आवडतं ठिकाण आहे नदी की नदीकाठचं ठिकाण हे माझं खूप आवडतं आहे कारण तिथल्यासारखं शांत वातावरण कुठेच राहतं आणि नदीच्या त्या लहरी पाहून मला खूप आनंद होतो आणि तिच्यावरलं जेव्हा तो सूर्याची किरण निघते तेव्हा तेसत खूप आनंद वेगळा होतो आणि ते खूप छान दिसते नदी ते ठिकाण माझं खूप चांगलं आहे